मी माझ्या अंगणात बागकाम करताना अगदी माझ्या बा बागाची अगदी काळजी घेते आणखी नवीन नवीन यंत्र निघाल्यामुळे जसं की पाणी आधी पाणी पाणी द्यायला बागेमध्ये हातानी पाणी द्यायचे पण आता मशीनचा वापर करतात मशीन पाईप लावून पूर्ण बागेला पाणी देतात आणखी ज्याला बागेची कटींग करायची आहे तर कैचीने त्याच्या कटींग करून छान बागेला छान प्रकारचे आकार शेप देऊन छान प्रकारची झाडे झाडांना शेप देतात आणखीन खूप असे नवीन नवीन यंत्रामुळे नवीन नवीन मार्ग निघाल्यामुळे मुळे अंगणात बागकाम करताना कीटकनाशक जसे कीटक आधी बागेमध्ये कीटक व्हायचे तर झाडांना खाऊन ठेवायचे जे कीटक राहतात तर आधी आधी कसं म्हणायचे कीटकनाशक होते कीटकनाशक जे पदार्थ असतात जे म्हणजे पावडर असतात ते असायचे नाही अव्हेलेबल नाही असायचे पण आजच्या काळामध्ये कीटकनाशक जे पावडर असतात जे सगळं काही आजकाल सगळं काही अव्हेलेबल आहे सगळं काही मिळते दुकानामध्ये गेल्यावरती सगळं कीटकनाशक वस्तू जेणे जेणेकरून म्हणजे कीटाणू असतात जे झाडाला खात नाही त्यामुळे आपले बाग छान राहतात छान मस्त फुलं लागतात